हां नमस्कार नमस्कार बोला हो बोला बोला आपण कोण बोलत आहे हां हां

हो हो बोला बोला बोला बोला आमचं जे वृद्धाश्रम आहे सुधीर पाटील साहेब ते अलिबाग तालुक्यातील परूर गावामध्ये आहे आणि त्याचं जे नाव आहे त्याचं जे नाव आहे ते श्री समर्थकृपा वृद्धाश्रम म्हणून आहे गेले तेवीस वर्षं आम्ही अनेक वृद्धांची सेवा करत असतो मग त्याच्यामध्ये स्त्रिया असतील पुरुष असतील अगदी अनाथ जे वृद्ध आहेत त्यांची पण आम्ही सेवा करतो आहे तेवीस वर्षापासून आमचं हे वृद्धाश्रमाचं काम चालू आहे सर्वात आधी आपण आपल्याला हा माझा उपक्रम आवडला याबद्दल धन्यवाद आता ही संकल्पना सुचण्यामागं एक अपघाताचं कारण आहे असं म्हणावं लागेल की सहजपणे असं समाजामध्ये वावरत असताना एका एक नजर नजरेत मला असं पडलं की आई वडलांना वृ उतार वयामध्ये मं म्हातारपणामध्ये घराबाहेर काढण्याची जी वृत्ती आहे लोकांची ती कुठेतरी मला खटकली हो हो आणि ती मला कुठेतरी खटकली आणि आपण असं काही तरी समाजाभिमुख समाज परिवर्तन किंवा समाजाला दिशादर्शक असं काय तरी एखादं केलं पाहिजे ही जी मनामध्ये उर्मी होती त्या उर्मीच्यामुळेच मी हे श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम तेवीस वर्षापूर्वी म्हणजे जवळ जवळ दोन हजार एक साली सा स्थापन केलेलं आहे माझ्या परूर या गावामध्ये आता कुटुंबियांच्या भूमिका या नेहमी सकारात्मक होत्या मला खूप साथ मिळाली माझ्या कुटुंबाची कारण हे आपण जे काम करतो ते समाजाची सेवा करण्याचं काम करतो आहे त्याच्यामुळे कुटुंबाने विरोध करण्याचा विषयच नव्हता पण समाजामध्ये कुठे तरी असा एखादा घटक असतो की जो आपली टिंगलटवाळी करतो की बाबा हा बघ हा वृद्धांना सांभाळतो आहे मग हे कुठे तरी मला कधी तरी खटकतं आणि त्याच्यामुळे जरा व्यथित व्हावं वाटलं व होतो मी की आपण एवढं चांगलं काम करतो आहे आणि समाज कुठे तरी आपल्याला वाईट बघतो आहे असं मला वाटतं आज जर तुम्ही विचार केलात तर माझ्या इथं वीस पुरुष आहेत आणि जवळ जवळ दहा स्त्रिया आहेत म्हणजे असे तीस लोकं माझ्या इथं सध्या आहेत ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर थँक्यू सर ओके